माझं नाव आहे सोहम गोविंद केंद्रे मी एक रेसर आहे म्हणजे माऊंटेन्स वगैरेमध्ये सगळीकडे रेस करतो तर मला माझ्या बाईकचं म्हणजे ती कशी चांगली आहे त्याचं हे पाहिजे फिटनेस सर्टिफिकेट तर त्यासाठी मी काय काय डाक्युमेंट्स लागतात आणि तुम्ही ते काय काय देणार आहेत ते सांगा